हॅलो हां कोण काय म्हणालात हां कुठून बोलत आहे दादा मिरजेतून

हां हॅलो हां कुठून बोलत आहे म्हणाला मीरजमधून कुठ कोण कोणी नंबर दिला दादा आमचा हां हां

अच्छा अच्छा अच्छा काय हवं आहे तुम्हाला तर काय कार्यक्रम आहे म्हणजे लग्न आणि पूजा म्हणजे रिसेप्शन पार्टी आहे थोडक्यात ओ अच् पूजा असल्यामुळे अच्छा हां मग तुम्हाला काय काय म्हणजे काय काय डेअरी प्रोडक्ट म्हणजे काय काय हवं आहे तुम्हाला प्रोडक्टट वगैरे दूध दही पनीर अच्छा ओके मग कसं कसं किती माणसं आहे वगैरे तुम्ही काय कॉस्टिंग वगैरे काढला आचाऱ्याला विचारला आहे किती पाहिला आहे दही किती कसं दूध वगैरे पाहिजे आहे असं हां म्हणजे किती क्वांटिटी पाहिलं आहे तुम्हाला ते आम्हाला कळलं पाहिजे ना हां ते सिकेटर्सवाल्याला मग त्याचं जरा क्वांटिटी मला सांगा ना म्हणजे तुम्हाला त्या हिसाबनं सांगायला बरं किती कॉस्टिंग दीडशे लोक हां नाही नाही नाही दादा कसं आता दीडशे लोक आम्ही ते नियोजन लावू शकत नाही ना कसं होतं आहे केटर्सवाल्याकडून आलं तर आम्ही पुढंचं बाबा हे एवढं एवढं लागेल वगैरे असं हेजं एवढं हे होईल असं आम्ही सांगू शकतो ना पण तुमच्याकडून आलं पाईल मग किती आता दीडशे माणसाच्या जरा तुम्ही केटर्सवाल्याला फक्त विचारावं की बाबा किती किलो पनीर वगैरे किती किलो पनीर काय लागणार आहे हवे पनीर दूध आणि दही दही लागणार हां अच्छा हां शंभर टक्के प्यूर्स शंभर टक्के प्युअर आहे आपल्याकडं दादा पंचवीस वर्ष झाले धंदा करतो आहे आम्ही इथं आमचं नाव आहे आता तुम्हाला जे ज्यांनी तुम्हाला नंबर दिलं त्यांनाही तुम्ही विचारू शकता कशी क्वालिटी आहे आपली हो हो कारण अजिबात आपल्यात मिलावट वगैरे काय नाही आहे आपण जे देणार आहे प्युअर देणार आहे मार्केटपेक्षा दहा रुपये जास्त आहेत आपल्याकडं मी मानू शकतो पण प्युअर देणारे तुम्हाला एकदम क्वालिटी देणार आहे तुम्ही एकदा ट्राय करून बघा एकदम क्वालिटी बेस्ट देणार तुम्हाला हां आणि रेट रेट पण रिझनेबल लावून देणार तुम्ही जर क्वांटिटी असं बाबा क्वांटिटी एवढीच घ्याल पायाल मग तुम्हाला रेट रिजनेबल देतो वगैरे असं काय नाही आहे तुम्ही ज्या क्वांटिटीमध्ये गेले ते क्वांटिटी तुम्हाला रिझनेबलमध्येच देणार आणि एकदम सुपर क्वालिटी देणार क्वालिटीचा विषय नाही आम्ही प्युअर स्वतः सगळं आम्ही तयार करतो आमच्या प्रोडक्शनवर आम स्वतःचं प्रोडक्शन आहे आम्ही दूध दूधमधून म्हणजे दही ताक पनीर बाकीचं जे बेकरी श्रीखंड वगैरे आहेत प्रोडक्ट आहेत सगळे आम्ही तयार करतो आता आमचं दुकान टायमिंग सकाळी नऊ ते स न दहा वाजेपर्यंत असतं आहे संध्याकाळी हां परवा ओक्के मग आज येऊन जा दादा आज आहे येऊन जा आज मला फोन करा तुम्हाला ॲड्रेस माहीत आहे ना आमचा हे बघा कुठं आला यायचं माहिती आहे काय विश्रामबाग चौकात आला विश्रामबाग चौकातून आपण पूल चढतो आहे गनेश नाश्ता सेंटर माहिती आहे तुम्हाला हा गनेश नाष्टा सेंटरच्या बरोबर बाजूला एक लाईन गेल्या बरोबर बाजूला लेफ्ट साईडला हां तिथून आला की एक एक म्हणजे छोट्या लायनीतच आहे आपलं राईट साईडला श्री दूध डेअरी म्हणून हां हो ठीक आहे चालेल या ना या ना तुम्ही या कधी पण या भेट भेटूया आपण हो हो दादा हो हो शंभर टक्के शंभर टक्के दादा ओके हां हां हो क हो करा करा ओके ओके हां